हां बोला अॅडवोकेट धर्माधिकारी बोलतो आहे बोला बोला

हां काय काय इश्यू काय आहे तुमचा लँडबाबत काय काय प्रॉब्लेम करते आहे अच्छा म्हणजे तुमच्या ति तिघांच्या नावावरती जागा आहे आणि ती विकायला देत नाही असं आहे का जागा कुठे मुंबईत आहे की मुंबई बाहेर आहे हां हां हां नाही काय त्यासाठी तुम्हाला मॅडम कोर्टात नोटिफिक्सेशन फाईल करावी लागेल पहिली तुमच्या बहिणीबद्दल तू तिकडे हे करावं लागेल त्याला हां कोर्टात द्यावं लागेल आणि मग हिअरिंग होईल त्या हिअरिंगला येऊन त्यांचं मत जे काय असेल तर ते त्यांचं मत मांडतील आणि मग ले न्यायाधीश साहेब जो आहे तो न्याय सांगतील कळलं की नाही तर ते हिअरिंग लागतील आपल्याला बोला बोला बोला तुम्ही प्रत्येक हिअरिंगला मी ट्वेंटी थाउजंड रूपीज घेतो हो हो हो नाही नाही कमी होत नाही कारण काय याच्यामध्ये खूप खूप अहो क खूप कमी तुम्हाला सांगितले मी आता कळलं की नाही ही माझी तुम्ही कुठेही चौकशी करू शकता माझी हिअरिंगची सगळ्यात कमी अमाऊंट आहे ही कारण मॅडम एक काम एक काम करा तुमचा नाही नाही ठीक आहे तुम्ही एक काम करा तुमचा भाऊ आहे नं आणि तुमची तुम्ही दोघे येऊन भेटा एकदा मला ऑफिसमध्ये इथेच गि गिरगावला माझं ऑफिस आहे तुम्हाला त्या मी अॅड्रेस पाठवतो ह्याच नंबरवरती व्हॉट्सअप आहे नं तुमचं हां आं मग ह्याच्यावरती मी तुम्हाला एक हे पाठवतो आणि अॅड्रेसवर तुम्ही या म्हणजे उद्या एक साधारण उद्या येऊ शकाल का तुम्ही हां तर उद्या साधारण एक साडे दहाच्या अकराच्या दरम्यान सकाळी या मला फोन करून या ठीक आहे मग आपण बोलू ठीक आहे ओके हो ते आपण बघू करू ठीक आहे ओके ओके या